ठाणे जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे आणि तिथे खूप लोक राहतात वगैरे वेगवेगळ्या कास्टचे वेगवेगळे धर्माचे लोक इथे राहतात आणि इकडे समस्यांचा तर खूपच जास्त समस्या आहेत ठाण्या जिल्ह्यामध्ये कारण इकडे आपल्या आरोग्यावरही खूप परिणाम होतो खूप सारे परिणाम झाल्यामुळे आरोग्यावर तर मग लोकांचा जो जीवसुद्धा जाऊ शकतो ह्या परिणाममुळे तर माझं हे एवढंच म्हणणं आहे की आपल्याला जर नेत्यांकडून काही अपेक्षा ठेवायची असेल तर हीच अपेक्षा आहे की दैनंदिक दैनिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी पिण्याचे पाणी जे की आठवड्यातून कधी दोनतीन दिवसच येणार पाणी हे जर आपण बघितलं तर बरेच लोक ह्याला बॅलेन्स करू शकत नाही पाण्याबद्दल म्हटलं तर तर पिण्याचे पाणी ह्या पिण्याच्या पाण्याचे दिवस वाढवावे असं म्हणणं आहे आणि स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे कारण स्वच्छता नसेल तर आरोग्यही नाही आपलं राहणार चांगलं आणि स्वच्छतामध्ये प्रत्येक काही थोडाथोडा लांबीने थोडाथोडा दूरीने तरी आपल्याला कचराकुंडीची तिकडे व्यवस्था करावी जेणेकरून कुठे कचरा साचणार नाही वेगळ्याच ठिकाणी कारण कचराकुंडी नसल्याने कुठंही कचरा साचत राहतो त्याच्यामुळे पिण्याचे पाणी आणि कचरा जर याचं जर केलं तर खूप छान होईल आणि अजून म्हटलं तर झाडेसुद्धा लावायला हवी कारण नैसर्गिक जर ठिकाण राहिलं तर आरोग्यही छान राहील आपलं आणि पावसाळ्यामध्ये साचून ठेवलेलं जे पाणी आहे त्याचा दुरुपयोग करण्यापेक्षा आपण त्याचा उपयोग करू या बस एवढंच माझ्या माझ्याकउन नेत्यांकडे असलेली मदतीची अपेक्षा आहे ती पूर्ण होईल का नाही हे तर नाही माहिती पण जर असे पूर्ण झाले तर खूप छान होईल